मागच्या महिन्यात मी बोटचे स्पिकर मागवले होते ॲमेझॉनवरून आणि पहिले काही एक म्हणजे चार दिवस ते व्यवस्थित चालले आणि त्याच्यानंतर अचानक बंद पडायला लागले किंवा चार्जींग केलं असलं फुल्ल असलं तरी पण लगेच पाच दहा मिनटांत बंद व्हायला लागलं चार्जिंग चालू झाल्यानंतर असं व्हायला लागलं तर मग मी रिटर्नचे पोलिसिज वगैरे असतात त्यावर ट्राय केलं की मी ते प्रोडक्ट रिटर्न करेन पण ते शक्य झालं नाही आणि कंपनी वगैरे पाहता असं वाटलं होतं की चांगलं येईल प्रोडक्ट म्हणून मागवलं होतं रीव्यू खूप छान होते त्याचे पण हवं तसं काही चांगलं प्रोडक्ट निघालं नाही ते